हलो हां प्रभा मॅडम हां नितीन नितीन बोलतो आहे की मातीविना शेती आणि कुंडीतील बाग नावाचा आपला एक ग्रुप आहे बघा त्या ग्रुपमध्ये तुम्ही पण मेंबर आहे मी पण मेंबर आहे आणि तुमच्या पोस्ट मी बऱ्याच वाचत असतो माहिती भरपूर असते तुमच्या त्या पोस्टमध्ये त्याच्यानुसार मी काय थोडंफार माझ्या माझे कसं आहे माझं पण खूप छोटंसं घर आहे आणि त्याला एक मोठी बाल्कनी आहे मला असं एक हे होतं की जरा आपण थोडंसं प्रयोग करावं बाल्कनीचा बाल्कनीच्या आता म्हणजे टेरेस गार्डनिंगचं थोडक्यात तर मी प्रयत्न केला पण तेवढं काय फार जमलं नाही तर म्हटलं आता तुमच्याकडून थोडं मार्गदर्शन घ्यावं तर हां नाही फळझाडं नाही लावलेली छोटीशी काही म्हणजे गुलाबाची याची दोनचार आहेत फक्त झाडं ती सगळं कुंडी लावलेली आहे बाकीचं काय फार काय मला जमलेलं नाही म्हणजे ते कसं होते तुम्ही लावली तरी तो जगत नाही झाड मग ते वाळून जाते आणि पण टेरेस गार्डन करायचं आहे मला गार्डन ती अशी झाली पाहिजे ना त्याच्यासाठी ती झाडं जगली पाहिजे तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे किंवा कुठली कुठली लावावी किंवा इथं आता इकडचं जे काय वातावरण आहे त्या वातावरणामध्ये त्या त्या वातावरणाचा परिणाम म्हणून जी झाडं जगत नाहीत किवा वाढत नाहीत असं म्हणजे म्हटलं तर तो एक्स्पर्ट तुम्ही आहे तर तुमचा जरा सल्ला घ्यावा त्याच्याबद्दल

बरं बरं म्हणजे मा माझ्याकडे वापर करून त्याच्यात चालेल ना म्हणजे माझ्या टेरेसमध्ये वाफे करून द्या त्याच्यामध्ये पालेभाज्याही करता येतील

ओके मॅडम मी आणखीन काही म्हणजे माहिती लागली तर तुम्हाला कॉल करेल हां चालेल ना ओके ओके चालेल चालेल मॅडम मी जरा तुमचा नंतर वेळ घेईन मी तुमच्यानंतर व्यवस्थित वेळ घेईन प्लीज मला मार्गदर्शन करा ओके थँक्यू मॅडम आता